नवीन जन्मलेल्या बाळासाठी त्याच्या पहिल्या वर्षात विधी केले जातात की पहिल्या वर्षात म्हणजे त्याचं नाव ठेवतात जसं की पाहुणेला वगैरे बोलवतात आणि पाळण्यात घालतात त्याचं नाव ठेवतात गाणेही म्हणतात गीत म्हणतात आणि कपडे घेऊन देतात बाळाला आणि बाळाचं नाव ठेवतात अशा प्रकारे नवीन बाळाच्या नाव ठेवल्या जातो